हो मला नृत्याविषयी कार्यक्रम पहायला आवडते मला मराठी आणि हिंदी या दोन्ही भाषेतील कार्यक्रम बघायला आवडते मराठीमधील स्टार प्रवाह चॅनलवर येणारे मी होणार सुपरस्टार या कार्यक्रमात महाराष्ट्रातील सर्व नृत्यप्रकार सादर केले जातात जसे की कोळी नृत्य बाल्या डान्स लावणी हे नृत्यप्रकार सादर केले जातात आणि ते पहायला मला खूप आवडते हिंदी भाषेतील मी झी टी वीवरती येणारा कार्यक्रम म्हणजेच डान्स इंडिया डान्स त्यामध्ये भारतातील सर्व नृत्य प्रकार सादर केले जातात जसे की मणिपुरी भरतनाट्यम ओडिसी भांगडा गरबा हिपहॉप असे नृत्यप्रकार सादर केले जातात ते पहायला मला खूप आवडते त्याच्यातून मला खूप काही असे शिकायला सुद्धा मिळते आणि ते मी पाहून थोडीशी प्रॅक्टिस सुद्धा करते म्हणून हे सर्व पहायला मला खूप आवडते